हॅलो साक्षी कशी आहेस हो मी पण बरी आहे हो तुला तर माहीतच आहे ना मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी बाहेरगावी गेले होते हो मी कालच आले हो सगळं काही तिथं चांगलं झालं छान पद्धतीने झालं पण तुला माहीत आहे का माझ्यासोबत एक वाईट घटना घडली आगं ते मी घरी आल्यावर मला कळाले की माझा पासपोटच नाही आहे ते चोरीला गेला आहे हो हो त्यामुळे मला खूप अडचणसुद्धा येत आहे आणि मला वाईटसुद्धा वाटत आहे की असं कसं झालं हो मी शोधायचा मी माझ्याकडे आहे का हे शोधायचा खूप प्रयत्न केला पण माझं कुठल्याच बॅगेत ते कुठंच नाही आहे हो आता मला ते नवीन करावा लागेल पण मला कळत नाही आहे मी कसं ते परत करू कारण मला त्याची काय काय प्रक्रिया असते ते मला माहीतच नाही आहे हो तर तू माझी हेल्प करशील का पासपोर्ट माझा नवीन करण्यासाठी हां ओके अगं बघ ना कसं काय झालं मी तिथून एवढ्या छान पद्धतीने आले सगळं चांगलं झालं आणि इथं आल्यावरच हे घडलं आगं हो आणि मला पुढच्या महिन्यात आणि परत जायचं पण आहे एका मीटिंगसाठी तर मी कसं जाणार काय मला सुचेना झालं आहे हो तर त्यासाठी तू माझी हेल्प कर कारण मला पुढच्या महिन्यात जायचं आहे तर मला लगेच पासवर्ड पाहिजे हो हो हो तर आपण उद्या भेटूया हां आणि तू माझ्यासोबत चल आपण ते सगळी प्रक्रिया करूया ओके थँक्यू हां हां चल बाय भेटूया उद्या